आमच्या घरी पहिले शौचालय नव्हतं त्याच्यामुळे बाहेर जावं लागत होतं बाहेर जाणं म्हणजे चांगलं वाटत नव्हतं कारण घरी नसल्यामुळे तर जावंच लागत होतं सगळ्यांच्या समोर भीती वाटत होती रात्री बेरात्री जाणं कधी मग लोकांच्या समोर म्हणजे जाणं चांगलं नव्हतं वाटत पण आता बरं वाटते आता घरी प्रत्येक घरी झालेला आहे तर तरी पण कुठे कुठे गेलं तर जावंच लागते